छोटे व्यवसाय म्हणजे कमी गुंतवणूक आणि कमी प्रमाणात सुरू होणारे पण प्रभावी व्यवसाय काही छोटे व्यवसाय मला माहीत असणारे त्यांच्या रिंचूक गोष्टी म्हणजे चहा टपरी व्यवसाय कमी भांडवलात सुरू होणारा व्यवसाय ज्याचा नफा मोठ्या प्रमाणात असतो एक चहा दहा रुपयेला असते व त्याला तयार करण्याचा खर्च फक्त पाच रुपये असतो रंजक गोष्ट ही अशा आहे चहाच्या चहा च्या टपरीची की पुण्यातील एका चहा टपरीवाल्याने टी स्टॉलच्या नावाखाली मोठा कॅफे उघडले आणि आज त्याचे अनेक फ्रॅंचायजीस सुरू आहेत यामध्येच आणि एक असा डॉली चायवाला म्हणून आहे ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची ओळख निर्माण केली आहे आणि एक रंजक गोष्ट सांगायची म्हणजे जे सलगर टी स्टॉल आहे ते पण एका एका ब्रँचमधून अनेक ब्रँच असे त्याचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचे ब्रँचेस आता उघडलेले आहेत सो तर चहाची टपरी व्यवसाय हा एक अतिशय छोटा पण उत्कृष्ट व्यवसाय आहे